हॅलो अच्छा हो नक्कीच माझं नाव माहीत असेल तुम्हाला साक्षी हो नक्कीच तुम्हाला मदत करायला मला देखील खूप आनंद होईल आधी तुमचं थोडं आहाराबद्दल सांगशाल का

तुमच्या शारीरिक मेहनतीनुसार आहे ना तुम्हाला आहारात योग्य प्रमाणात ऊर्जा घेणं आणि पोषण घेणं खूप महत्त्वाचं आहे व्यायामाआधी तुम्ही थोडंसं व्यायामाच्या आधी आणि व्यायामानंतर जेवणाकडं विशेष लक्ष द्यायला पाहिजे व्यायामाआधी तुम्ही ऊर्जा देणारा हलका आहार घ्यायला पाहिजे जसं की केळं केळं खूप एक चांगलं आहे आणि त्याच्यासोबत एक मूठ बदाम किंवा मूठभर ओटदेखील घेऊ शकता व्यायामानंतर प्रथिनं किंवा का कार्बोहायड्रेस्युक्त आहार घ्यायला पाहिजे जसं की उकडलेली आं अंडी भात किंवा शेंगदाणं किंवा ताक याच्यामुळे शरीराला पूर्ण संंचयित होण्यासाठी मदत होती स्पर्धेच्या दिवशी ना एकदम हलका आहार घेतला पाहिजे हलका आणि तो पौष्टिकदेखील असायला पाहिजे जसं की सकाळी प्रथिनयुक्त नाश्ता घ्यायला पाहिजे तोस्ट की अंडी किंवा ओटसोबत फळं घेतलं पाहिजे आणि फळं स्पर्धेच्या आधी एक अर्धा तास आधी एनर्जी बार किंवा एखादं फळं घ्यायला पाहिजे स्पर्धेनंतर लगेच नारळपाणी किंवा फळांचा रस घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पूर्ण जेवण घ्यायचं शरीराला हायड्रेट ठेवणं फार महत्वाचं आहे व्यायामादरम्यान तुम्ही पंधरा ते वीस मिनटां व्यायामादरम्यान पंधरा ते वीस मिनटांनी थोडंसं पानी घ्यायला पाहिजे आणि असे दिवसभराचं मिळून तीन ते चार लिटर पाणी प्यायचा प्रयत्न करा स्पर्धेदरम्यान इलेक्ट्रोलाईटस हे असं एक पेय असतं तर ते देखील खूप उपयुक्त ठरतं अच्छा स्नॅक्ससाठी हेल्दी पर्याय असे निवडा की जसं भाजलेली शेंगदाणे किंवा लोणचं नसलेलं पॉपकॉर्न मूठभर बदाम काजू किंवा गाजर फ्लेक्सारखे पदार्थ गोड जर खायची इच्छा झाली तर मग शेंगदाण्याचे लाडू किंवा डार्क चॉकलेट एक थोड्या प्रमाणात खाऊ शकता हां तुमचं वजन जर तुम्हाला संतुलित ठेवायचं असेल तर मग आहार वेळेवर घेणं गरजेचं आहे आणि साखर किंवा जे तळलेले पदार्थ आहेत तर ते टाळलं पाहिजे आणि तसंच भरपूर फळं आणि भाज्या यांचा अशा प प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे जेवणामध्ये फायबरयुक्त धान्य जसं की नाचणी वगैरे असतं बघा जव ओट यांचा समावेश करा टाळायला म्हटलं तर तळलेले पदार्थ आणि एक जास्त साखर असलेले पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स देखील टाळा जे प्रोसेस्ड फूड असतात म्हणजे पॅकेट्समधले स्नॅक्स आणि हे असे हानीकारक पदार्थ टाळा आणि त्याऐवजी नैसर्गिक जे प पदार्थ आहे तर त्यांना प्राधान्य द्या हो झोप ही शरीरासाठी या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण पुरे जर झाली ना तर मग शरीराला पोषण शोषून घेण्यात अडचण येते आणि ऊर्जेचा अभाव जाणवतो त्यामुळे सात ते आठ तास झोप घेणं हे आवश्यक आहे नक्कीच धन्यवाद तुमचं कामदेखील अत्यंत मह मेहनतीचं आहे त्यामुळे योग्य आहार तुमच्या यशात मोठी भूमिका बजावेल तुमच्या पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हो ठीक आहे